प्रत्येक राज्याचे तिथल्या मालमत्ता खरेदी आणि विक्रीचे वेगवेगळे नियम असतात तर आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मालमत्ता खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल तर त्याच्या काही कायदेशीर बाबी आहेत तर त्यासाठी तुम्हाला जर ॲग्रीकल्चरल लँड असेल तर वेगळी प्रक्रिया आहे आणि नॉन ॲग्रीकल्चरल लँड असेल तर त्याची वेगळी प्रक्रिया आहे त्याचप्रमाणे त्याची खरेदीखतं तुम्हाला करावी लागतात त्याचे वेगवेगळ्या फीज असतात चार्जेस असतात त्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन योग्य ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या संबंधित जे कार्यालय असतं तिथे जाऊन त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ते जे काही फॉर्म असतात ते भरून तुम्हाला द्यावे लागतात आणि त्यानंतर तुमची ही जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होते आणि राज्यात तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्री करणं याबद्दल ज्या काही कायदेशीरबाबी आहेत यांची माहिती सुद्धा ते तुम्हाला देऊ शकतात